मी पाटीवर लेखणीने लिहायला शिकलो कारण त्यावेळी ग्रामीण भागामध्ये वही कागद पेन पेन्सिल ह्या गोष्टी उपलब्ध नसायच्या इयत्ता पहिलीपासून इयत्ता चौथीपर्यंत एक खापराची पाटी आणि पाटीवर लिहिण्याची पेन्सिल पांढऱ्या रंगाची याचा उपयोग त्यावेळेला सर्रास केला जायचा आणि पाटीवरती अगोदर वेगवेगळ्या प्रकारच्या रेघोट्या ओढणं वेगवेगळ्या प्रकारची चित्र काढणं याच्यातून हातांमध्ये एक वेगळ्या प्रकारची ताकद येते लिहिण्यासाठी डोळे हात मन मेंदू यांचा जो समन्वय असावा लागतो तो समन्वय साधत साधत माणूस पाटीवर लिहायला सुरुवात करतं आणि लिहिता लिहिता मग शिक्षक सांगतात की वाटोळे अक्षर काढ गोल गरगरीत आकार काढ याच्यातून सुंदर अक्षर काढ ते प्रेरणा देतात कधी छान लिहिलं तर आणि मग त्यामुळं पाटीवर लिहीत लिहीत माणूस व्यवस्थित सुंदर अक्षराकडं वाटचाल करत जातो